हो ॲक्च्युली मी चित्रपट बघते जास्त करून मला डेस्टिनेशन्स ज्याच्या ज्या पिच्चरमध्ये असतात ठिकाणं फिरण्याचे ठिकाणं ज्या पिक्चरमध्ये किंवा ज्या चित्रपटांमध्ये असतात ते जास्त करून मला आवडतात त्याच्यामध्ये मग काश्मीरचे ठिकाणं असतील किंवा शिमलाचे असतील किंवा असे ठिकाणं जिथं पाऊस खूप पडतो जिथलं वातावरण खूप हिरवंगार असतं म्हणजे खूप सुंदर जास्त करून जिथं निसर्ग बघायला मिळतो दऱ्या ओढे हे सगळं जिथं असतं पुन्हा फुलं असतील पठारी भाग असतील हे अशी ठिकाणं मला जास्त करून आवडतात आणि ही सगळी ठिकाणं ज्या चित्रपटांमध्ये असतात ती चित्रपट मला जास्त करून बघायला आवडतात किंवा एखाद्या चित्रपटामध्ये जर हिमालय दाखवलं असेल हिमालयातलं कुठलं शूटिंग केलं असेल तर ते एक मला आवडतं किंवा अजून म्हणायला गेलं तर ते एक आवडतं आणखी जे चित्रपट सामाजिक गोष्टींवर आधारित असतात उदाहरणार्थ रघुवीर म्हणून एक मध्यंतरी चित्रपट आला होता त्यात त्या ती जीवनी काढली गेली आपल्या रामदास स्वामींवरती जी ती जीवनी काढली गेलेली आहे मग त्याच्यावर तो चित्रपट आला होता तर तसे पिक् चित्रपट मला बघायला आवडतात ॲक्चुअली आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे सामाजिक जीवनावर आधारित निसर्गसंपन्नता ज्या चित्रपटांमदे दाखवली जाते असे चित्रपट आणखी हिरो जर म्हटले तर हिरोंमध्ये सध्याच्या मराठी चित्रपटांमध्ये तरी मकरंद अनासपुरे अतिशय उत्तम विनोद करतात विनोदबुद्धी त्यांची त्यामुळं मला ते ॲज अ हिरो म्हणून तरी आवडतात आणि जर हिंदीमध्ये म्हटलं तर तसं म्हणायला गेलं तर मग अक्षयकुमार आहे किंवा टायगर श्राॅफ आहे मग असे हिरो मला आवडतात कारण ह्यांचे ह्यांचे जे पिच्चर आहेत चित्रपट आहेत ते जास्त करून जे एक त्यांच्या भावना त्याच्यामध्ये असतात त्यामुळे मला ह्यांचे चित्रपट बघायला ॲक्चुलीमध्ये आवडतात